आपल्या राज्याला भेट देण्यासाठी पर्यटक सहभागी होऊ शकतात कारण आपली जी ग्रामीण संस्कृती आहे समजा चुलीवरलं जेवण झालं बैलगाडी झाली पोहण्याच्या नदीचं ठिकाण झालं पर्वतरांगा झाल्या किल्ले झाले दऱ्या झाल्या खोऱ्या झाल्या भरपूर ही निसर्गानं दिलेली एक सौंदर्यसृष्टी आहे या ठिकाणी इतर राज्यातनं अला अशी भेट नाहीये राज्याला येणारे पर्यटक आणि पर्यटकाची आलेली आपल्याला जाणीव या गोष्टीची आपण त्यांना माहिती देऊ शकतो आपल्याकडे ग्रामीण भागांनी असतेली संस्कृती ही त्यांना पाहण्याजोगी आहे संस्कृतीच्या माध्यमातून आपल्याला एकमेकाचे आचारविचार राहण्याची संस्कृती जगण्याची पद्धत या गोष्टीचे ज्ञान होते आणि जगण्याची पद्धत जर आपल्याला माहीत झाली त्याप्रमाणे आपण जगतो आणि ही पर्यटकांना एक सुवर्णसंधी असते कारण की प्रत्येक ग्रामीण भागात गेल्यानंतर तिथली संस्कृती ज जतन त्यांनी कोणत्या पद्धतीने केलेलं आहे आणि जोणच्या पद्धती आहेत त्या पद्धतीची त्यांना एकप्रकारे सखोल माहिती मिळते तर त्या ठिकाणी जीवन जगण्याची पद्धत ही आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीपेक्षा फार वेगळी असते आणि त्या वेगळया पद्धतीला ती एक पाहण्याचा दृष्टीकोन फार वेगळा असतो ज्याप्रमाणे आपल्याकडे लाकडं चुलीवर म्हणजे चुलीतनं जाळतात त्याच्यावर अन्न शिजवतात ही प्रक्रिया सर्वसाधारणापणे दुसऱ्या राज्यातणी नाहीये काही राज्यातनं कोळसा जाळतात काही राज्यांनी गॅस जाळतात काही राज्यांनी विद्युत जाळतात आपल्या भागातनं लाकड जाळतात